आमच्या समुहातील लोकांनी मातृभाषेतील पुस्तक वाचणे कमी केले असे मला वाटत नाही कारण बऱ्याच लोकांचं हे मराठी मराठी भाषेतून मातृभाषेतून शिक्षण झालेलं आहे त्यामुळे ते बऱ्याचदा मराठी स वाचन खूप करतात वि स खांडेकर गो नी दांडेकर प्र के अत्रे पु ल देशपांडे विंदा करंदीकर असे बरेच मराठी लेखक आहेत त्यांचे साहित्य बऱ्याचदा वाचन केले जातं आणि सप समजा असं होत असेल की मातृभाषेतून पुस्तक वाचन कमी केले तर सध्याची पिढी ही इंग्लि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे कदाचित इंग्रजी माध्यमातून वाचन जास्त होत असेल मातृभाषेतून कमी होत असेल पण काही वेळेस असं होतं आहे की इंग्रजी माध्यमांची जी पुस्तकं आहेत तर ती मराठीमध्ये ट्रान्सलेट केली जातात अनुवादित केली जातात डोबेरे इलेत जे पुस्तक आहेत परवान आहे सोजी आहे द ब्रेड बिडर द टॅक्सी ड्रायवर तर ही जी पुस्तकं आहे ती इंग्रजी आहेत परंतु ती मराठीमध्ये अनुवादित केली तर तीसुद्धा मराठीमधून वाचली गेली आहेत जातात त्याचप्रमाणे चेतन भगतची पुस्तकं आहेत चेतन भगतची पुस्तक ही इंग्रजीमध्ये आहेत पण ती मराठीमध्ये अनुवादित केली जातात त्यामुळे तीही मराठीतून वाचली जातात परंतु सध्याची पिढी जी आहे ती बेसिकली इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्यामुळे कदाचित जास्त इंग्रजीतून वाचन होत असल्यामुळे मातृभाषेचं पुस्तक वाचणे कमी झाले असं काही लोकांना वाटत असेल पण मला तर तसं वाटत नाही आणि तसे होण्याला कारणीभूत फक्त इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे हेच आहे